बागेची मला खूप आवड आहे आमच्या बागेत फळझाडं पण आहेत फुलझाडं पण आहेत शोची झाडं पण आहेत काही काही मी नर्सरीतून आणली काय काय अशीच फांदी आणून लावणं किंवा ह्याच्या त्याच्याकडून कुठं दिसंल तिथून बिया लावणं किंवा फांद्या लावणं अशा प्रकारचे आम्ही झाडं लावतो बऱ्याच प्रकारची झाडं स्वत तयार करतो किंवा नर्सरीतनं जाऊन आणायची फुलझाडं फांदी आणून स्वत नर्सरीत प्लॅस्टिकची पिशवीत माती टाकायची थोडंसं खत टाकून त्यात छोटे छोटे फांद्या आणून लावायच्या तिची रोपं तयार करून ती बागेत लावायची किंवा बिया आणून घालायच्या प्लॅस्टिकच्या पिशवीत ती थोडीशी मोठी करायची मोठी झाले की मग थोडंसं उकरून जागा करून ती लावायची असं करतो किंवा साधनं साधनं जी